नमस्कार

हो हो मॅडम हां मॅडम आमच्याकडे योगामध्ये तीन प्रकार आहेत बेसिक योगा फिटनेस योगा आणि ॲडवान्स योगा त्यामध्ये आपल्याला कोणता पाहिजे हां बरं ठीक आहे फिटनेस योगासाठी आपण संध्याकाळी सहा ते सात आणि सकाळी सहा ते सात अशा आपल्या बॅचेस आहेत तुम्ही कोणती जॉईन करू शकता एक तास एक तास तुम्ही स संध्याकाळच्या सेशनला जॉईन होऊ शकता आपण एक तासासाठी चार हजार रुपये असे चार्ज करतो हां मंथली मंथली हां त्या दिवस त्या दिवशी जो काही योगा झाला असेल त्याचा आम्ही एक व्हिडिओ तयार करून तो तुम्हाला ऑनलाईन पाठवू शकतो आणि त्याच्यानं त्याच्याने तुम्ही योगा करू शकता हॅलो हॅलो मॅडम हॅलो हां काय म्हणाला

हां आपल्याकडे ए सी रूम्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण यो योगा शिकवतो बेसिक टू ॲडव्हान्स आपण सर्व योगा ए सी रूम्समध्येच घेतो हो हो सर्व आम महि महिलांसाठी आपल्याकडं खूप सोयीसुविधा आहेत हो हो हो

थँक्यू थँक्यू